अरे कुठं हाय बा तू

हो काय अरे आपल्या इथं घरच्या कुलरमध्ये शॉक आला राजा आणि याच्यात बी प्रेसमध्येही शॉक आलाय

हो मला लागला ना हो का अर्थिंग अर्थिंगच्याने शॉक लागला असन काय हो का मग अर्थिंगसाठी काय आणावं लागण आपल्याला हो का

बरं मग

हो का बरं हो ना बरं मग का रे ते कुठे द्यायला लागेन आपल्याला आता हा ना मग तो खड्डा खंदाया लागेल त्यासाठी आपण तर सारं प्लास्टर केलं रे त्या घराचं हो का बाहेर वगैरे दिला तरी चालेल काय

हो का मग त्यासाठी खड्डा खणायसाठी माणूस वगैरे सांगायला लागेल मग

बरं मग आता तू कधी येशील चांदूरवरून हो का बरं मग ये मग तू चांदूरवरून आल्यावर मला जागा दाखवून देशील माणूस त्याला सांगायला लागेल मग बरं बरं ठीक आहे